एखादे वेळेस माझ्याकडं कोणी पावणे आले तर मी त्यांचा खूप आदर सत्कार करून सन्यानी त्या मा त्यांला बसवते जयभीम करते त्यांना पा पाणी देते प्याहाला त्यांच्या हालचाल विचारते त्यांच्याशीन गप्पागोष्टी करते आणि त्यांच्यासाठी मी जेवण करायन जायच्या आग्रह करते मी त्यांच्यासाठी नवे नवे पक्वान तयार करते त्यांला जेवण कराचे आग्रह करते त्यांचे जे काही म्हटलं ते त्यांच्यासाठी बनवते कारण की आपला देशामध्ये बम् सांगितलं गेले आहे की अतिथी असे देव भव म्हणून मला असं वाटते की कोणीतरी आपल्या घरी पावणे आले म्हणजे आपल्याला खूप आनंदी होते मला खूप आनंदी होते कोणीतरी आपल्या घरी आल्या म्हणजे त्यांना मी ए वेगळे वेगळे पक्वान बनून देते किंवा खूप आग्रह करते की जेऊन जा थांबून जा माझ्या इकडे